आमच्या संस्कृती मध्ये विवाह प्रथा ही खूप एक मोठी प्रथा आहे मुख्य प्रथा आहे आणि यातले तपशील जर पाहिले तर त्याचे खूप रिवाज आहे खूप साऱ्या प्र प्रथा आहेत त्या ज्या फॉलो केल्या जातात पण जसं जसं वेळ बदलतो आहे बऱ्याचशा प्रथा पण बदलत आहेत बऱ्याचशा गोष्टी शॉर्टकटमध्ये होत आहेत ज्या गोष्टींना आधी किंवा ज्या लग्नांना आधी एक एक महिना वेळ लागायचा तर ते शॉर्टमध्ये काही दिवसांमध्ये दोन तीन दिवसांमध्येच सगळ्या प्रथा पूर्ण करून विवाहस ही प्रथा पूर्ण केली जाते ही पूर्ण एक खूप मोठा जो स्त उत्सव उत्सव राहायचा घरामध्ये तर वेळेअभावी किंवा लोकांच्या अभावी ह्या सगळ्या आता कमी होत आहेत तरी आपण शॉर्टकटमध्ये का होईना पण या सर्व प प्रथा पाळण्याचा प्रयत्न करतो